पुस्तक वाचण्याकरिता बराच काळ लागतो ज्याप्रमाणात ते पुस्तक लिहिले जाते त्या त्या याच्यावर ते पुस्तक वाचण्यात येते जवळपास पुस्तक वाचण्याकरिता एक दिवसामध्ये दोन ते तीन घंट्यात पुस्तक वाचन होते पुस्तक वाचन करताना त्याच्या त्या शरीरयष्टीवर किंवा त्यांच्या मन स्थितीवर अवलंबून आहे पुस्तक कमीत कमी तीन चार तास मनुष्य वाचू शकतात आणि पुस्तकामध्ये काय मॅटर लिहिलं आहे आपण त्या पुस्तकामधे किती इंटरेस्ट घेतो यावरसुद्धा अवलंबून राहते आणि पुस्तक पेपर पुस्तक मासिक हे लवकर होतात परंतु काही कादंबऱ्या काही पुस्तके काही ग्रामगीता या मागे जर चांगला जर उद्देश जर असेल काही पात्र चांगले असेल आपण त्या पुस्तक वाचण्यामधे रंगून जातो त्यावर अवलंबून असते